आमच्याकडे असं एक समाजसेवेचं हे आहे की त्याला वृद्धाश्रम असं नाव दिलं आहे व ज्या ज्या वृद्धांना त्यांना त्यांचे मूलबाळं हे ते कुणी सांभाळत नाही तर असे वयस्कर असलेले म्हातारे लोक काही वृद्धाश्रमात जातात काही त्रासाला कंटाळून ते घर सोडून वृद्धाश्रमामध्ये जातात तर मग असे विविध धर्म आहेत की गरीब गरीब गरिबीमुळे लोक काही आईवडिलांना सांभाळत नाही व त्यांना घराबाहेर काढून देतात असा समाज समाजाला संबोधित करतात व याच्यामुळे समाजसेवा करण्यासाठी एक असं वृद्धाश्रम वृद्धाश्रम आहे आमच्याकडे की आम्ही तिथं सर्व वृध्दांना आम्ही चांगली सेवा देतो व आम्ही त्यांना आम्ही त्यांचा सांभाळ करतो व गोरगरीब तो कसाही असो आम्हाला त्याच्याशी काही हे नसतं आम्हाला त्यांची सेवा करण्याचे आम्हाला भाग्य लाभतं एवढंच आम्हाला पुण्य घडतं आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे